इकडले वातावरण थंडीचं आहेच ताई आता पण नाही का थंडीचं असल्यामुळे तुम्हाला सर्वांना स्वेटर घालून या लागेल आणि हातमोजे पायमोजे वगैरे सर्व न कानाला वगैरे बांधून या लागेल ब्लँकेटची वगैरे सोय करून यावं लागेल ते हो ते सर्व आहे माझ्याकडे आमच्याकडे अव्हेलेबल इथे झाडं वगैरे भरपूर आहेत आणि गवताळ भाग असल्यामुळे थंडी भरपूर लागते पण तुम्ही तुमच्या सोयीनंच या ताई हो सांगू शकतो ना आम्ही नवीन नवीन पण लहान मुलासाठी गार्डन वगैरे खेळण्याचे भरपूर सोयी वगैरे आहे त्यांनाही सोबत घेऊन येऊ शकता तुम्ही हो किल्ला वगैरे आहे तिथे मंदिर आहे खूप सारं ते पाण्याचं टब वगैरे शिवाजी महाराजाचं मंदिर वगैरे आहे तिथे भरपूर सारं आहे झुले आहे घसरपट्टी आहे गार्डन वगैरे आहे भरपूर सारं आहे व्यवस्था तिथे आमच्याकडे अव्हेलेबल आहे गाडी तुम्ही घेऊन या तिकडून पण आमच्याकडे इथे आहे अवलेबल ती देऊ शकता तर मग आम्ही इथून देते हो आहे ना सर्वच वस्तू वगैरे कपडे आहे तिथे रंगा रंगाचे कपडे भेटते मग असं तुम्हाला स्वेटर वगैरे भेटते सर्वच अव्हेलेबल आहेत तिथे खाण्याच्या वगैरे वस्तू हॉटेलं सर्वच आहे आमच्याकडे

हो थँक्यू